हा हा अच्छा अच्छा अच्छा हो का

यवतमाळचा नवरात्र उत्सव म्हणजे जगात दोन नंबरचं आणि महाराष्ट्रात एक नंबरचा उत्सव मनवला जाते यवतमाळ जवळपास एकशे अठ्ठावन्न वेगवेगळे मंडळ आहे आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्या माध्यमातून आपल्या यवतमाळच्या यवतमाळमध्ये राबवला जातो सामा सामाजिक बांधिलकी या उत्सवाच्या माध्यमातून आपण जोपा यवतमाळकर आम्ही जोपासतो आणि प्रत्येकाचा एक देखावा राहतो त्याच्यातून एक काहीतरी समाज प्रबोधन करण्यासाठी आहे एक मेसेज जातो लोकांना हे पाहण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून लोक यवतमाळला येत असतात हा बघायसाठी आता आणि जर हो हो आणि मुर्त्या देवीच्या मुर्त्या पण तितक्याच सुंदर असतात असं वाटतात की त्या जिवंत आहेत असा भास होतो त्या मुर्त्यांकडे आपल्याला बघून हा यवतमाळात प्रामुख्याने दहा मंडळं आहेत म्हणजे मानाची दहा मंडळं आहेत त्या त्यांचं स्टेज डेकोरेशन त्यांचं प्रबोधन या सगळ्या बाबतीत खूप सुंदर आहे जयहिंद चौकात जसं यावेळेस माता वैष्णव राणीचं देखावा उभारला आणि आपल्या जयहिंद क्रीडामंडळामध्ये बालरूपामध्ये दुर्गादेवी आहे चांदणी चौकमध्ये विष्णू वामनाचा अवतार धारण केलेला चलचित्र देखावा आहे असं वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकचं मंडळ आपापल्यापरिनं अतिशय सुंदर देखावे साकारतो आणि समाज प्रबोधन कामं त्याच्यातून माध्यमातून केल्या जातात तर तुम्ही केव्हा या आवर्जून यवतमाळचा नवरात्र उत्सव बघा हो हो